आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आम्ही घरी मीच घरी सकाळी सात वाजता उठते मग नाश्ता करते मग जेवण मग कामं वगैरे करते इकडे तिकडे टाईमपास करते टी वी दुपारी टी वी बघते मोबाईल बघते अभ्यास थोडा अभ्यास करते पुस्तके वाचते मोबाईल बघून थोडा टाईमपास करते टी वी बघते बाहेर चार वाजता बाहेर जाते खेळ थोडं फ्रेंड्ससोबत खेळते वगैरे अजून मग संध्याकाळी अभ्यास करते थोडं वाचते वगैरे आम्ही आमचा वेळ टी वी पाहून घालतो इकडे तिकडे टाईमपास फ्रेंड्ससोबत गप्पा थोडं बाहेर निघते लायब्ररीमध्ये जाते मग थोडं एक दीड घंटा स्टडी फ्रेंडच्या घरी जाऊन गप् फ्रेंडसोबत टाईमपास करते फ्रेंडसोबत थोडा अभ्यास वगैरे मग अजून फ्रेंड्स येते माझ्या घरी मग आम्ही फिरायला जातो फ्रेंड्स हां मग फ्रेंड्ससोबत फि फिरून त्यानंतर मग अभ्यास करते घरी येते मग टी वी बघते अशा मी आता कॉलेज लागल्यावर तिथे जाऊन कॉलेजमध्ये कॉलेज टी वी मोबाईल बघतो मोबाईलमध्ये फेसबुक वॉट्सअप याच्यात टाईमपास करतो फ्रेंड्स फ्रेंडसोबत टाईमपास करतो टी वी बघतो लायब्ररीमध्ये जाते अभ्यास करते थो थोडा वेळ इकडे तिकडे घुमफिर होते वहिनीला कामामध्ये मदत करते थोडं आईला कामामध्ये थोडी हेल्प करते एक असं थोडं फ्रेंड चौ आम्ही फिरायला जाते चौकी वगैरे अशा गावात देवळात